आता भरपूर प्रकारचे तंत्र आणि यंत्रसामुग्री उपलब्ध झालेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनी अव्हेलेबल झालेल्या आहे त्याच्यामुळे सर्व म्हणजे डिझाईन वगैरे तयार करण्यासाठी आता यंत्राच्या साहाय्याने आपण कोणत्याही प्रकारची डिझाईन वगैरे तयार करू शकतो त्याच्यामध्ये मायक्रमच्या वस्तू आपण तयार करू शकतो त्याच्यानंतर एमरॉडरीची मशीन पिकोफॉलची मशीन साड्यावरती जे आपण चित्र वगैरे किंवा डिझाईन वगैरे तयार करतो ते मशीन धाग्याने रेशीम धाग्यांची एक मशीन असते त्याच्यामुळे आपण एक डिझाईन तयार करू शकतो त्याच्यानंतर कापड हा एकदम सुबक दिसतो वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या तंत्राद्वारे आपण कोणत्याही प्रकारच्या कपड्यावरती प्रिंटद्वारे एखादी डिझाईन तयार करू शकतो